हां बोला बोला

हो म्हणजे बरं झालं तुम्ही मला विचारलं काल मला दुसऱ्या एक मॅडम पण विचारत होत्या की त्यांच्या वर्गातही त्याला नीट समजत नाही आहे तर मला थोडीशी शंका आहे की त्याला डिस्लेक्सिया वगैरे आहे का काय पण असं त्याची काय चाचणी केल्याशिवाय आपल्याला ते कळू शकत नाही नं

तंद्री

हो मलाही

मलाही असं जाणवलं की तो होमवर्कही करून आणत नाही त्याची वही तपासायला मागितली तर तो नाही म्हणतो आधी आणि मग जर का गोडीगुलाबीने घेतली तर त्याने होमवर्क केलेलंच नसतं पण त्याला अजिबात समजत नाही आहे असं मला वाटलं नव्हतं ह्याच्या आधी कधी तर म्हणजे त्याचं बहुतेक तुम्ही म्हणत आहे तसं की लक्षच नाही आहे का काय वर्गात आणि त्याची काय कारणं असू शकतील तर काल मी ज्या मॅडमशी बोलत होते तर त्या म्हणाल्या की त्याच्या आईला बरं नसतं तर कदाचित तोही एक फॅक्टर असू शकेल असं मला वाटलं की त्याच्यामुळे काही घरची काही परिस्थिती वे काही आहे का किंवा वडिलांचं काही त्याचं आपल्याला माहिती नाही नं घरचं काय आहे ते तर त्याच्या कलेकलेने घेऊन त्याला की तू बाबा होमवर्क कर किंवा म्हणजे काहीतरी मग वर्गात आपण जे काही शिकवतो आहे तर त्याला एखादं प्रश्न बिश्न विचारून त्याला उभं केलं तरी पण मग तो उत्तर देऊ शकत नाही आणि मग असं वाटतं उगाच सगळ्या वर्गाच्या समोर कशाला

हो खरं चालेल पण मग आपण मुख्याध्यापिकांनाही सांगूया का त्याच्याबद्दल का आधी काउन्सेलरला

हो चालेल मग तसंच करूया मग आपण बोलून घेऊ त्या काउन्सिलर मॅडमशी हां हां चालेल मग हां अच्छा हां हां